अं दादा मी औरंगाबादमध्ये राहते म मला तुमचं शॉप माहिती झालं की बुलढाणामध्ये कुठेतरी तुमचं शॉप आहे साडीचं तर मला तिथं साडी ऑर्डर करायची होती माझ्यासाठी तर आपल्याला काय प्रोसेस असेल आपली साडी ऑर्डर करण्यासाठी पण दादा मला एकदम ए पाच डझन साड्या घ्यायच्या आहे मला आणि वेगवेगळ्या पॅटनमध्ये हो एका डजनमध्ये एक पॅटन दुसऱ्या डजनमध्ये दुसरं पॅटन असे वेगवेगळे पाच डजनची पाच पॅटन घ्यायची आहे मला ओके पण आपल्याला रेट अच्छा आणि आपल्याला रेट कळू शकेल का मला जे एम्रॉडरीची तुम्ही जी पाठवली होती साडी त्याची रेट कळू शकेल का काय असेल आपल्याल्या कसं दादा आता एक डजन आता आपण पाच डजन घेतोय वेगवेगळ्या प्रकारच्या तर आपल्याला कसं रेट ट्रीजनेबलच पाहिजे ना एवढा निदान अॅटलिस आम्हाला चार हजारापर्यंत एक पडली तरी चालेल समजा रेट

ओक्के आणि मी स्वतः आले तर चालेल का पण मग तुमच्याकडे ओक्के म्हणजे कसं कुरिअरचे जेवढे पैसे आहे तेवढे वाचून जातं आपल्या त्या ट्रान्सपोर्टिंगचे पैसे तर आपण अगदी बरोबर आहे तर चालेल नं मं मी एक काम करते जेव्हा मला पॉसिबल होईल तेव्हाच मी तुमच्या दुकानामध्ये येऊन तुम्हाला भेटते तर तर तरी मी तुम्हाला ज्या साड्या सेंड केलेल्या आहेत त्या बाजूलाच ठेवाल तुम्ही मी येऊन ते घेऊन जाईन ओके चालेल चालेल ओके दादा धन्यवाद दादा